पहिल्यांदा पोहायला शिकताना आधी भीती वाटते कारण पाण्यामधे पडणार आपण बुडू का कसं पोहायचं म्हणून पोहायला पोहायला जर हे कराय पोहायला जर शिकायचं असेल तर त्यासाठी लहान वयामधे पोहायला शिकणं हे जास्त सोईस्कर असतं आणि लहान वयामधे सरावसुद्धा चांगल्या प्रकारे करता येतो त्या त्यासाठी लहान आपल्याला नदीवर असेल विहिरीवर असेल टँकमध्ये असेल पोहायला शिकायला सुरुवात करावी कारण लहान असताना तेवढंच भीती ते कमी होते जेवढं मोठं होईल तेवढं त्या तेवढं आपल्याला भीती वाटू शकते आपण बुडू का बुडलं तर काय होईल लहान वयामध्ये तसं काही काही भीती वाटत नाही आणि जर लहान वयामध्ये सुरू केलं तर त्यासाठी रोज पोहायला जावं रोज सराव करावा प्रथम आपण काय असेल तर बिंडा बांधेल डबा बांधायचा तो सुरू करायचा त्याचे पद्धत त्याच्या पद्धती आहेत पहिल्यांदा डबा बांधून शिकवतात त्याच्यानंतर मग ट्यूब सायकलची किंवा मोटरसायकलची ट्यूब असते नंतर मग सुट्टे शिकवतात आणि या सुट्टं झाल्यानंतर मग तुम्हाला हळू हळू हळू तुमचा स्टॅमिना जसा वाढेल तसं तुम्हाला त्यावेळी पुढं पुढं जाऊन तुमचा स्टॅमिना वाढून तुम्ही चांगल्या प्रकारे होऊ शकता त्यामुळे पोहा पोहायला शिकायचं चांगल्या प्रकारे शिकायचं असेल तर तुम्हाला लहान वयात सुरू केलं पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला लवकर शिकता येतं अर्थात नवीन मोठ्या व वयातसुद्धा कोणाला शिकता येतं पण त्याला थोडासा वेळ लागतो लहान वयामध्ये मात्र तेवढा वेळ लागत नाही कारण भीती तेवढी कमी होते मोठ्या मोठ्या वयामध्ये भीती जास्त होते म्हणून मोठ्ठेपणी करण्यापेक्षा लहान वयात पोहायला शिकावं आणि हे शिकावं पोहायला शिकताना साधारणपणे एक पंधरा ते तीन आठवड्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पोहायला येऊ शकतं म्हणून लहान वयामध्ये पोहायला शिकावं म्हणजे त्याचा उपयोग चांगला होतो